वाचनामध्ये ज्या भाषेतून आपण वाचन वाचत आहोत त्या भाषेचे ज्ञान असणं हे अतिशय महत्त्वाचे असते त्याच्याशिवाय जे आपण वाचतो त्याचा आपल्याला बोध होणंच शक्य नाही आपण कशासाठी वाचतो एकतर आपल्याला काही ज्ञान मिळवायचे असते काही माहिती मिळवायची असते अभ्यास करायचा असतो परीक्षा द्यायची असते आपलं एक जनरल नॉलेज वाढवावं म्हणून वाचत असतो हेतुपुरस्सर वाचत असतो वाचनाचे वेगवेगळे हेतू असू शकतात पण ह्या सगळ्यामध्ये त्या भाषेचं ज्ञान असणं ती भाषा बरोबर असणं हे अतिशय महत्त्वाचे आहे जर तसे नसेल तर कधीही धरणेच्या ऐवजी मारणे ज्याला मराठीमध्ये ध चा मा म्हणतात असं होऊ शकतं त्यामुळे आपण जे वाचत असतो त्या वाषेचे त्या भाषेचे ज्ञान भाषिक ज्ञान असणं हे अतिशय महत्त्वाचे आहे जर तसं झालं नाही आपल्याला जर ते ज्ञान नसेल तर आपण जे काय वाचतो त्याचा खरा अर्थ नेमकं त्या लेखकाला काय म्हणायचं आहे किंवा त्या कवयित्रीला काय म्हणायचं आहे हे आपल्यापर्यंत योग्य त्या पऱ्हे तऱ्हेने पोहोचणं शक्यच नाही त्याचबरोबर आपल्याला जर मूळ ज्ञान नसेल तर आपण जे वाचतो त्या वाचनामधून जो आपल्याला आनंद मिळवायचा आहे तो आनंदही मिळणार नाही उदाहरणार्थ द्यायचं झालं तर पु ल देशपांड्यांची जी पुस्तकं आहेत त्याच्यातला जो मार्मिक विनोद आहे हा विनोद कुणाला कळेल ज्याला मराठी येत आहे चांगल्या पद्धतीनं येत आहे त्यांनाच तो वि विनोद कळू शकतो नाहीतर मग नुसतंच आपली नजर फक्त त्या पुस्तकांवरनं भिरभिरत राहील आणि आपल्या मेंदूपर्यंत त्याच्यामधलं काहीही शिरणं शक्य नाही मराठीतली एक म्हण आहे की ध ध चा मा होणे ह्यामागे एक ऐतिहासिक गोष्ट सांगितली जाते तर त्याच्यामध्ये धरणेच्या ऐवजी मारणे केलं जातं आणि मग जो पुढचा इतिहास घडलेयला आहे की त्या व्यक्तीला धर धरून आणून नुसतं भागत नाही तर त्याला मारून टाकलं जातं तर जर आपल्याला ज्ञान नसेल तर ध चा मा हा सहज होऊ शकतो त्याचप्रमाणे एखादं वाक्य आहे त्याला कुठं पॉज द्यायचा आहे कुठं थांबायचं आहे त्याचे त्याच्यामध्ये जे काही व्याकरण आहे ते जाणून घेणं त्याच्यामधलं प्रश्नचिन्ह असेल स्वल्पविराम असेल अवतरणचिन्ह असेल पूर्णविराम असेल हे जाणून घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळं आपण जे वाचतो ते आपल्यापर्यंत पूर्णपणे पोहोचण्यासाठी त्या भाषेचे त्या त्या भाषेचे मूळ ज्ञान भाषिक ज्ञान आपल्याला असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे मराठीचाच विचार केला तर ह्या शंभर दोनशे वर्षांमध्ये कितीतरी बदल घडलेले आपल्याला दिसतात त्यामुळं समजा एखादी व्यक्ती शंभर वर्षांची असेल तर त्या व्यक्तीला अभिप्रेत असलेला आशय आत्ताच्या दहा वर्षांच्या व्यक्तीला मिळेलच असं नाही तर त्यासाठी हे भाषेमध्ये झालेले बदल भाषेमध्ये घडलेले बदल हेसुद्धा माहीत असणं हे अतिशय महत्त्वाचे आहे तर कोणत्याही प्रकारच्या वाचनाचं असू दे मग ते करमणुकीसाठी असू देन किंवा अभ्यासासाठी असू देन तर त्याच्यामध्ये भाषिक ज्ञान असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे त्याशिवाय आपण वाचूच शकणार नाही